दुनियादारी टूर्ज अँड ट्रॅवल्स का मला एक टूर याच्याबद्दल विचारचं टूरबद्दल छोटंसा येऊर हिलजला आम्हाला ट्रेकला जायचंय तर आम्हाला कसं जाता येईल मी कल्याणून बोलते

ओके

बरं बरं बरं बरं आम्ही सात आठ जणं आहोत जवळ जवळ ॲक्च्युली पण तिथे म्हणजे ट्रेकिंगची सोय आहे का अजून काही पाहण्यासारखं असं काही आहे का तिकडे म्हणजे हां हां अरे वा अच्छा अरे वा बरं बरं अच्छा अच्छा हां मग काय संजय गांधी नॅशनल पारगला बघितलं तर मस्तच आहे म्हण जे तिकडे आमाला प्राणी वगैरे लहान मुलं पण आहेत एक्चुल्ली आमच्याबरोबर हां हां हां हो हो बरोबर अन टिकीट्स वगैरे आहे का त्याला

बरं बरं आणि काही खाण्यापिण्याची सोय आहे का का आम्हाला घेऊन यावं लागेल म्हणजे असं हां हां अच्छा ओके ओके आणि सध्याचं वातावरण कसंय तिकडे म्हणजे असं आम्हाला काय क कपडे कसं घालून याला हवेत म्हणजे असं

ओके ओके बरं ठीकं आहे ओके ओ ओके ओके मग कॅमेरा वगैरे अलउड आहे ना ओके ओके ठीक आहे आम्ही नक्की विचार करू थँक्यू